हां हॅलो हां हां का वैभव माने का हां सर हां सर आमची होंडा सिटी कंपनीची व डीलरशिप तुम्हाला द्यायची आहे तुम्ही घेऊ शकताय होलसेलमध्ये टू व्हीलर गाड्यांची होलसेल हां आपल्या लोक हां होंडा कंपनीचा आहे हां सर मग का आपल्याकडे शॉप वगैरे उपलब्ध आहे ना सर हे आता डिपॉझिट कसं आहे आता ॲक्चुअली तुम्ही ज्या सर सातारा सातारा जिल्हा हा सातारा सांगली तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये हां पश्चिम महाराष्ट्रामध्ये द्यायची आपल्या सतारा सांगली कोल्हापूर सोलापूर या ठिकाणी द्यायची जर तुम्ही त्याला हे असाल लायक असाल तर तुम्ही घेऊ शकता आणि तुम्हाला एकदम चीप रेटमध्ये होलसेलमध्ये गाड्या देऊया एक लाख आता एक सवा मग चालते ना सातारामध्ये द्यायला आम्ही तया सात सातारामध्ये हां सातारम ते द्यायला तयार आहे सर एक तर होलसेलमध्ये तुम्हाला गाड्या देऊ शकतो आहे गाड्याची डायरेक्ट होम डिलिव्हरी तुम्हाला आम्ही करू त्याचं आम्ही भाडं वगैरे कुठल्या प्रकारचं घेणार नाही आमचे कामगार स्वतः तुमच्याकडे येतील गाड्या तुम्हाला परचेस करतील आणि त्या गाड्या तुम्ही उतरून घ्या आणि तुमच्या पद्धतीने त्या विका गाड्या तुम्ही ग त्याच्यातून ट्रान्सपोर्ट तिकडे हां सर तर गाडी डॅमेज आपण त्याचा इन्शुरन्स काढतो ना गाड्यांचा मग त्याचे डॅमेज काय झालं तर त्या थं पार्टीला आपण देऊया ओनरला

सर आपल्या कंपनीकडून तशी कुठली चूक होणार नाही आपल्या कंपनीतून तशी कुठलीही चूक होणार नाही ज्या पार्टीचं डॅमेज वगैरे झालं आहे त्या कश्टमरला त्याच्या प्रॉब्लेम आपण प्रत्येक प्रॉब्लेम आपण सॉल्व करूया हां हां हां हां बरोबर आहे ग्राहकाचं समाधान झालं पाहिजे हाच आपला हेतू आहे

हो हो आपडेट सर नवीन मॉडर्न गाड्या आहेत आपल्याकडे सर त्यामुळे गा ग्राहकाची पसंती त्या ठिकाणी येणारच

सर इलेक्ट्रीकची कंपनीची येणार आहे की गाडी आपले होंडा स स्कूटी वगैरे आ ॲक्टिवा ह्या गाड्या आहेत ना त्या गाड्या आपण इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिकमध्ये काढतो आहे ओला प्रमाणे वगैरे जेणेकरून हां पर्यावरण हां पर्यावरणाच्या दाह जे हं हं

हां सर ते आपण ते नेऊन टाकलं की आपण व्यवस्थित करूया त्याचे